सहसा मी पक्षी वगैरे मला पक्ष्यांमध्ये वगैरे माहिती नाही आहे मी काही निरीक्षण करायला जात नाही पण एकदा असंच गॅलरीमध्ये बसलो असताना बाजूच्या झाडावर एक अनोळख्या पद्धतीचा मला पक्षी दिसला एक ॲक्च्युली तो पोपटाचाच एक प्रकार आहे पण तो वेगळ्या प्रकारचा आहे तो थंडीच्या दिवसांमध्ये असं मी ऐकलं आहे एकाकडून वाचनात आलं आहे की थंडीच्या दिवसांमध्ये ही पक्ष्यांची जात आहे ही दुसऱ्या देशातून आपल्या देशात येतात आणि काही काळ ती इकडे राहून पुन्हा ते आपल्या देशी निघून जातात त्या पक्ष्याचं नावही मला अजून समजलेलं नाही पण त्याचा पक्ष्याचं वर्णन केलं तर एक त्याचे पंख आहेत हे पूर्ण कलरफुल पंख असतात आणि चोच सेम पोपटासारखी असते